मराठी भाषेचा वापर काळाप्रमाणे विशेषतः इतर भाषा आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे कसा बदलला आहे तर हो खूप बदलला आहे आपणच साधं साधं बोलताना आपल्या प्रत्येक शब्दामध्ये एखादं तरी हिंदी किंवा इंग्लिश शब्द येतोच येतो जसा काही तो जणू आपल्या भाषेमध्ये शिकवताना आपल्या आई आई वडिलांनीच जणू जणू काही आपल्याला शाळेमध्ये वगैरे शिकवला आहे काही काही शब्द तर ते जसं काय हे मराठीतच आहे जसं ग्रुप सॉरी थँक्यू किंवा वेलकम हे जर आपण मराठीत बोललो की धन्यवाद कृपया किंवा असे काही शब्द तर हे अरे हे आपण काय बोलतो आहे असं कधीतरी वाटून जातं तर ह्याचा खरंच सगळ्यांमध्येच फरक पडला आहे कपड्यांमध्ये वावरामध्ये वापरण्यामध्ये म्हणा किंवा आवडीनिवडींमध्ये आत्ताच्या मुलांच्या पण आपण मुलांनाही जवाबदार नाही धरणं धरता येणार कारण आपण त्यांना लहानपणापासून जे शिकवतो जे आपल्याकडे ते बघून शिकतात बोलण्याची पद्धत म्हणा किंवा शिकण्याची पद्धत म्हणा किंवा कपडे वापरण्याची समोरच्याशी बोलण्याची हे आपल्याकडनं ते मुलं शिकतात आणि मग आपण त्यांना बोलू नाही शकत की अरे ह्या मुलांची शिक आत्ताची भाषा बदलली आहे किंवा बोलण्याची पद्धत बदलली आहे तर हो खूप बदल झाला आहे आणि खूप जाणवणारा बदल झाला आहे कारण छोटे छोटे स सण म्हणा आधीची जी मजा यायची आता ती खूप कमी झाली आहे कारण आपण आधी घरी राहून प्रत्येक सण साजरा करण्यामध्ये आपल्याला आवड होती आता सध्या तरी ती आवड खूप बाहेर फिरण्यामध्ये किंवा ह्या सुट्ट्या आल्या आहेत साधं सव्वीस जानेवारी म्हणा पंधरा ऑगस्ट म्हणा हे लागून जर आलं तर सगळे सुट्टीसाठी म्हणून बाहेर फिरण्यामध्ये किंवा त्या एन्जॉय करण्यामध्ये घालवतात